मराठी लोक त्यांच्या भाषेचा वापर ज्यांना मराठी कळत नाही किंवा जे बिगर मराठी लोक आहेत त्यांचीशी बोलताना त्यांच्या भाषेत जर बोलायचं प्रयत्न कर करतात पण आता काही भाषा ज्या आहेतच उदारणार्थ ज्या मराठी भाषेच्या गटात नसलेल्या दक्षिणी भाषा ज्या आहेत तामिळ त्याच्यानंतर तेलगू वगैरे तर त्या त्या कळणं शक्य नाही की त्यांना हे नाही पण त्यावेळी म हातवारे करून असे आणि मधेमधे मराठी शब्द टाकून ते बोलतात पण हिंदी विशेषता हिंदी जरी राष्ट्रभाषा असली तरी बऱ्याचशा मराठी भाषिक लोकांना हिंदी बोलणं तितकंसं म्हणजे चांगल्या प प्रतीचं हिंदी बोलता येत नाही आणि त्याच्यामध्ये ते मराठी भाषेचे शब्द बेमालूमपणे मिसळतात सरळ आणि त्यात म आणि त्यातूनच हा बंबई हिंदी हा प्रकार तुम्हाला ऐकायला मिळतो बंबई या हिंदीमधे बरेचसे इंग्लिश आणि मराठी शब्द लोचा कर्दी वगैरे असे काही शब्द मराठी त्याच्यात मिसळले जातात त्याचं एक अतिशय छान स उदाहरण म्हणजे एक मराठी भाषिक आपल्या हिंदी भाषिक मित्राशी बोलताना लग्नामधीलच एक किस्सा सांगत असतो तर तो त्यांना म्हणतो की त्या हमाे मे लगीन मे नवर नवरीको घास खिलाता है तं आता हिंदीमदे घास हा शब्द चाऱ्यासाठी येतो तर म्हणून घास कैसे घास कैसे खिलाएगा तर तो म्हणतो अरे वो घास नई वो वरण भात कालव कालव के बनाता है वो घास तर इथे जरी विनोद असलं तरी अशा रीतीने मराठी भाषिक इतर भाषिक लोकांशी बोलताना आपल्या शब्दांचा बेमालूमपणे वापर करतात आणि बरेचसे असे हाताचे जेश्चर्स करून ते आपलं म्हणणं समोरच्याला समजवण्याचा प्रयत्न करतात